महाराष्ट्रातील संपूर्ण एक्झामसाठी परिपूर्ण मराठी व्याकरण हे एक असे पुस्तक आहे की ते आतापर्यंत जेवढ्या सगळ्या महाराष्ट्र स्टेट जवळच्या एक्झाम होत्या त्या सगळ्यांमध्ये ह्याच्यापैकी क्वेस्चन हा वेगवेगळे आहे आणि सगळ्यांसाठी उपयोगी असं हे एक पुस्तक आहे ह्याचे लेखक आहे बाळासाहेब शिंदे आणि जेव्हा मी हे पुस्तक वापरलं तेव्हा मला अनुभव आला की या पुस्तकापैकी ऐंशी ते नव्वद टक्के एक्झाममध्ये क्वेस्चन येतात आणि ते सर्व विद्यार्थ्यांसाठी फायदे दर्शक असतात